हॅलो हा रोहन कसा आहेस मी एकदम मस्त मजेत हा आज तुझी आठवण आली चला बोलावं म्हणलं अरे मला ते विचारायचं होतं ते आपल्या शहरामध्ये आहे ना केशव छाया ट्रॅव्हल्स हा ते कसे आहेत रे हा मला जायचं होतं थोडसं मला पुण्याला जायचं आहे थोडं काम आहे तर मग विचार करतो आहे की त्यांची सेवा घ्यावी तर मग मला माहिती नव्हतं ना म्हणून तुला विचारावं म्हणलं तू प्रवास केलास ना त्यांच्याकडनं हा त्यांचे ड्रायव्हरस कसे असतात व्यवस्थित नेतात ना गाडी जास्त जोरात तर नाही चालवत हा ठीक हे नाही आहे तसे पुन्हा दारू वगैरे पिऊन किंवा काही व्यसन नाही ना त्यांना नाहीतर कसं असतं काही ड्रायव्हर लोकांना त्याच्याशिवाय चालत नाही रात्र रात्रभर ड्राइव करण्यासाठी ते थोडे त्यांना घ्यावी लागते ना म्हणून मला भीती वाटली अच्छा तू प्रवास केला आहेस ना तसं नाही करत ना काही चला आणि ते म्हणजे व्यवस्थित वागतात ना प्रवाशांशी काही हा म्हणजे सगळ्यांशी व्यवस्थित ने विनम्रतेने बोलतात ना तेच कसं मला जायचे पुण्याला तर मग म्हणलं आधी तुला विचारावं कारण या आधी मी कधी कॅबने प्रवास नाही केला ना तेच बरं झालं तू सांगितलंस चालेल आता मला काही काळजी नाही ठीक आहे धन्यवाद चल भेटू मग